हालो मॅडम श्रावणी बोलते आहे काल मी तुमचा काल मी तुमचा फ्लॅट बघून गेले होते भाड्याने घेण्यासाठी मॅडम मी काल सकाळी आले होते अकरा वाजता तुम्ही तुमचा फ्लॅट दाखवला होता मी म्हटलं माझ्या मला आणि अजून दोन मैत्रिणींना फ्लॅट हवा आहे श्रावणी कुडेकर किती श्रावणी भेटायला येतात तुम्हाला दिवसातून बरं मॅडम मला मी फायनल केला आहे तुमचा फ्लॅट तुम अजून कोणी कोणाला देत आहे का बरं मॅडम आम्ही तीन मुली ल राहणार आहोत तुम्ही काय मग भाडं घेणार मॅडम फ्लॅट वन बी एच के त्यात आम्ही तिघी राहतो किती भाडं घ्याल तुम्ही मॅडम आम्ही तुम्हाला भाडं देतो आहे फ्लॅट तो आहेच वन बी एच के त्या हिशोबाने तुम्ही भाडं सांगा ना नाही तसं नाही होणार मॅडम हं बरं ठीक आहे पंधरा हजार

तो फ्लॅट एक एक मिनटं तो फ्लॅट असंही ठिकाण नाही आहे की खूप प्राईम लोकेशनवर आहे की मला तिथून सगळं खूप जवळ आहे पंधरा हजार खूप बोलत आहे तुम्ही

म्हणून तर पंधरा हजार जास्त होत आहेत मॅडम मॅडम तेरा ते तेरा तेरा तरी करा आम्ही तिघी पण कॉलेज आम्ही तिघी पण कॉलेजच्या मुली आहोत मॅडम आम्हाला अजून बाकीचे पण खर्च आहेत फक्त तुमच्या फ्लॅटवर बरं नाही आता असं बोलल्यावर आम्ही कायच बोलायचं ठीक आहे एक महिन्याभरात शिफ्ट होऊ बरं पंधरा दिवसात येतो एक एक एक एक मिनटं मॅडम आम्ही कॉलेजच्या मुली आहोत आम्ही रात्री अभ्यास करतो लाईटीबद्दल तरी तरी म्हणजे कृपा तुमची करावी कृष्णा ही बाई हां ठीक आहे बर बरं ठीक आहे

एक मिनटं एक मिनटं आम ठीक आहे मान्य बरं मॅडम येतो आम्ही पंधरा दिवसात फायनल करायचं का बरं ठीक आहे